उदरनिर्वाहासाठी माणसाला वेगवेगळी कामं करावी लागतात त्यामध्ये शारीरिक त्रासांबरोबर मानसिक त्रास सुद्धा होत असतो आणि या सगळ्या रटाळवाण्या दैनंदिनीतून मनोरंजन माणसाला गरजेचं असतं पूर्वी मनोरंजनाची साधनं फार कमी होती त्यामुळं लोक एकत्र यायचे त्यांच्यामधला स्नेहबंध दृढ व्हायचा एकमेकांच्या अडीअडचणींना धावून जाणं एकमेकांना भावनिक मानसिक आधार देणं हे त्यातून होत होतं अशावेळी लोक एकमेकांच्या विचारांची परंपरांची देवाणघेवाण करायचे एकत्र यायचे गायचे नृत्य करायचे एकमेकांचे नृत्य प्रकार एकमेकांना सांगितले जात होते हळूहळू तंत्रज्ञान विकसित झालं रेडिओ आला रेडिओ ज्ञान मनोरंजन आणि माहिती याचा खजिना म्हणजे रेडिओ रेडिओच्या माध्यमातून अनेक प्रकारचे अनेक प्रकारच्या संधी लोकांपर्यंत पोहोचल्या लोकांना काम मिळालं मनोरंजन आणि माहिती गोळा करण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणून रेडिओकडे बघितलं जात होतं देशातल्या परदेशातल्या अगदी जगभरातल्या वेगवेगळ्या घटना राजकीय घटना आर्थिक सांस्कृतिक घटना घर बसल्या ऐकायला मिळायला लागल्या लोकांचं मनोरंजन व्हायला लागलं चित्रपट गा चित्रपटातली गाणी नभोवाणीची नभोनाट्य या माध्यमातून लोकांचं मनोरंजन झालं त्याचबरोबर प्रबोधन सुद्धा झालं अंधश्रद्धा विज्ञान विषयक माहिती तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम युवकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम महिलांसाठी वेगवेगळे क्रॅ कार्यक्रम ज्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत अशे पाककृतींविषयी आपलं आरोग्य कसं संभाळायचं ज्येष्ठ नागरिकांनी आपलं वृद्धत्व आनंदी कसं झालं पाहिजे या विषयीची माहिती रेडीवरून प्रसारित होऊ लागली त्यामुळं अनेकांना आपल्या आनंदी जगण्याचं सूत्र मिळालं रेडिओ हळूहळू रेडिओ मागं पडला आणि टेलिव्हिजन दूरदर्शन आलं दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे या माध्यमातून जगभरातल्या बातम्या आपल्याला ऐकायलाही मिळायला लागल्या आणि त्याची क्षणचित्रंसुद्धा आपल्याला बघायला मिळायला लागली मोठमोठे प्रसंग जसं की विधानसभा समालोचन आहे किंवा एखादा मोठा कार्यक्रम आहे एखाद्या नेत्याचं देहावसान झालं तर त्याच्या अंत्यसंस्कारांचं थेट प्रक्षेपण टेलिव्हिजनहून होऊ लागलं क्रिकेटच्या सामन्यांचं किंवा अन्य खेळांच्या सामण्या सामन्यांचं थेट समालोचन किंवा प्रक्षेपण आपल्याला टी व्हीवरून बघायला यायला लागलं त्यामुळं काय झालं विज्ञान विषयक अनेक कार्यक्रम टी व्हीवरून आपल्याला बघता येऊ लागले शैक्षणिक कार्यक्रम औत आर्थिक प्रगती करण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग आहेत त्या मार्गांची माहिती आपल्याला टेलिव्हिजनसारख्या दृकश्राव्य माध्यमातून मिळायला लागली त्यामुळे समाजाची प्रगती झाली वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती या टेलिव्हिजन आणि रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला लागल्या एखाद्या उत्पादनाची माहिती एकाच वेळी लाखों लोकांपर्यंत पोहोचता येते त्यामुळं त्या उत्पादनाची विक्री वाढते विक्रीतून येणारा कर हा आपल्या राज्याच्या आपल्या देशाच्या तिजोरीमध्ये जातो हे सगळे बदल होत गेले मग संगणक आला संगणक आल्यावरती मोठमोठी माहिती मोठमोठा डेटा एगदी छोट्याशा एका संगणकामध्ये स्टोअर करणं श शक्य झालं त्यामुळं मानसिक जे शारीरिक जे श्रम आहेत ते कमी झाले पण त्याचबरोबर काय झालं की जशी समाजाला समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक माहिती टी व्ही रेडिओवरून लोकांपर्यंत पोहोचत होती तसंच काही मनोरंजनाचे आपले आडाखे बदलले मनोरंजनाच्या व्याख्या बदलल्या सौंदर्य स्पर्धा आल्या त्यातून जाहिराती आल्या जाहिराती उत्पादनांच्या जाहिराती आल्या त्यामधून काही विकृत मनोवृत्तींचा सुद्धा प्रसार या टेलिव्हिजनच्या माध्यमातून होत गेला मनोरंजनाची व्याख्या बदलली जी सामाजिक मूल्य लोकांपर्यंत सुंदर पद्धतीनं पोहचायला हवी ती त्याचं प्रमाण थोडं कमी झालं मनोरंजनाच्या व्याख्याबद्ल बदलल्यामुळं समाजामध्ये सगळेच संदेश चांगलेच जातीत जातात असं नाही होत तर हा तोटा सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तोटा महत्त्वाचा नाही म्हणता येत की सगळ्यात वाईट दुष्परिणाम असा झाला की स्त्रीच्या सौंदर्याचं बाजारीकरण झालं आणि या सौंदर्य स्पर्धांमधून काही परदेशी कंपन्या त्यांनी आपल्या भारतामध्ये हातपाय पसरले आणि आपला भारतीय जो उद्योगव्यवसाय आहे त्यातून येणारा महसूल त्यातून येणारं उत्पन्न त्यातून होणारा फायदा हा कमी झाला आणि पुन्हा एकदा परदेशी कंपन्यांची वाढ भारतामध्ये झालेली आय ती या सौंदर्य स्पर्धांमधून या जाहिरातींमधून असं मला वाटतं हे जसे काही दुष्परिणाम आहेत तसे फा फायदे सुद्धा आपल्याला या मनोरंजनक्षेत्राचे आपल्याला बघायला मिळतात संगणक आले संगणकामधे मानसिक शारीरिक श्रम कमी झाले पण बेरोजगारीचा प्रश्न वाढ्या वाढीला लागला संगणकाची संगनक अणेक प्रकारची कामं करू करू शकत असल्यामुळं जे मॅन्युअली काम करत होते त्या मॅन्युअली काम करणाऱ्या कामगारांचं बरंचसं काम कमी झालं पेपरलेस ऑफिसेस आता सुरू होत आहेत त्यामुळं लेखनिकांची क्लार्कची कामं कमी झाली त्यामुळं जसं जसे जसे हे बदल घडत गेले ते जसे फायद्याचे आहेत तसे त्याचे काही तोटे सुद्धा आपल्याला दिसतात पण हा बदल हे मनोरंजनक्षेत्र का त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे त्याचा रिमोट आपल्या हातात आहे आपण जर या मनोरंजनक्षेत्राचा वापर फक्त आणि फक्त समाजाच्या मानवाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी केला तर मनोरंजनक्षेत्र हे आपल्यासाठी नक्कीच वरदान आहे ते शाप ठरू नये यासाठी प्रयत्न करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे